आता सफरिंग करताना आपल्याला आरोग्य तर आपल्याला नक्कीच जपावं लागतं आपल्याला पूर्ण दिवसभर हायड्रेट राहावं लागतं डिहायड्रेशन हे खरंच असंच पण करायला चुकीचंच आहे आपल्याला पाणी पीतच राहावं लागतं लागायला पाहिजे आणि सफरिंग करताना तर आपण पूर्ण हायड्रेटच असलेलं पाहिजे आपल्याला कुठचा जर आपण समज आपले पायबी दुखत असेल तर आपण नक्कीच तेव्हा सफरिंग करायला जाता नाही हेच आपण काळजी घेतली पाहिजे आपलं पूर्ण बॉडी आपली कशी आहे यावर आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं त्यामुळे डेली एक्झरसाईज ही तर खूप म्हणजे खूप गरजेची आहे डेली रनिंग डेली एक्झरसाईज हे खरंच खूप महत्त्वाचं आहे सफरिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आपलं फूड इनटेक कसं आहे आपण काय खातो जंक फूड तर नकोच खायला पाहिजे तर नक्कीच आपलं तसं आपण बघायला गेलं तर चुकीचंच आहे आणि आपण जेव्हा असं सफरिंग वगैरे करतो तेव्हा पण आपलं आपलं फिजिकल मेंटेनस ठेवायला पाहिजे काहीतरी नको ते खाऊन आपण फुकट आपलं काय म्हणतात आजारी पडण्याच्या मार्गे जाऊ नये हेच मला माहिती आहे म हे पण मला लोकं सांगतात मग तेव्हा करताना आपल्याला जे करायला पाहिजे ते म्हणजे रोजचे एक्झरसाईज प्लँक्स पुषअप्स हे सगळं करायला पाहिजे रनिंग करायला पाहिजे आपलं जसं जितकं आपण फिजिक्ली मेंटेन राहू तेवढं चांगलं होतं तेवढंच आपण स्मूदली सफरिंग करू शकतो आपण आपले स्किलवर फोकस द्यायला पाहिजे डेली आपण आपले स्किल कसे अजून अजून काय म्हणतात डेव्हलप करता येईल यावर फोकस करता यायला पाहिजे आपण सगळं काय म्हणतात ते जास्तीत जास्त फ्रूट खायला पाहिजेत ते आपल्याला नक्कीच चांगले असतात विटॅमिन जायला पाहिजेत आपल्याला तेच आपले फिजिकल मेंटल हेल्थ तर खरंच खूप चांगली पाहिजे आपलं मेंटल हेल्थ खूप म्हणजे खूप त्यामुळे चांगली पुस्तकं चांगली गाणी चांगले पिच्चर त्यावर आपलं चांगलं जे आहे तर आपलं आपल्यावर स्वतःवर प्रभाव होईल अशा गोष्टी आप आपण फोकस करायला पाहिजे त्यामुळे आपलं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ हे दोन्ही पण खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे जे तुम्हाला पाळायचं आहे ते म्हणजे डेली डेडिकेशन सफरिंगबद्दल आणि डेडिकेशन आपल्या फिजिकल हेल्थ आणि फिजिकल मेंटल हेल्थबद्दल एवढंच